मराठी भाषेने संस्कृतीवर असा प्रभाव टाकलेला आहे की म्हणजे जसं आता मराठी भाषेमधून जेवढे पण म महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच वापरली जाते आणि जेवढे पण संस्था सुरु होतात ते मराठी भाषेमधूनच होत राहतात तर मराठी भाषेने शिक्षणावर जास्त प्र प्रभाव टाकलेला आहे तुम्हाला शिक्षण करायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर तुमची प्राथमिक जी भाषा असते ती मराठीच असते आणि मातृभाषाही तुमची मराठीच आहे तर सर्वच विषय वगैरे हे मराठीतूनच शिकवले जातात मराठी मिडीयममधूनच जे असतं ते मराठीमधूनच शिकले शिकवले जातं त्यामुळे मराठी भाषेने एवढा प्रभाव टाकलेला आहे की सण वगैरे साजरा करायचा असेल कोणता किंवा तुम्हाला कोणती नव क कल्चरल कोणते कार्यक्रम वगैरे घ्यायचे असतील ते पण तुम्हाला मराठीतूनच घ्यावे लागतात आणि मराठी भाषेने म्हणजे ही मराठी भाषेची एक वेगळीच आपण आपली एक झलक बघू शकतो कारण की मराठी भाषा ही बोलण्यामध्ये पण सोपी आहे आणि मराठी भाषा ही लिहिण्या वाचण्यामध्ये पण सोपी आहे आता आणि मराठी भाषे खूप सुंदर आहे मराठी भाषेचा उगम हा संस्कृतमधूनच संस्कृत भाषेमधून झालेला आहे संस्कृत भाषेचा मोडतोड करत करतच संस्कृत भाषेच्या मोडतोड करत करत मराठी भाषेचा उगम झालेला आहे आणि मराठी भाषा ही खूप सुंदर आहे बोलायला सर्वांनाच महाराष्ट्रामध्ये जेवढे पण राहतात त्यांना मराठी आलीच पाहिजे जे बाहेरच्या राज्यामधील असो का कुठल्याही राज्यामधील असो त्यांना मराठी ही आलीच पाहिजे मराठी अशी भाषा आहे की म्हणजे खूप चांग म्हणजे प्रभावी भाषा आपण बोलू शकतो